हॅलो हो बोला ना मॅम

काय काय पाहिजे तुम्हाला हो करते हो हो हो हो अजून मॅम अच्छा वह्या पण आहेत कृष्ण कृष्ण कंपनीचे पण नोटबुक्स आहेत तुम्हाला कोणत्या पाहिजे याच्यामध्ये मॅम चाळीस रुपये पंचवीस रुपये नाही फुटणार मॅम चांगल्या क्वालिटीचे आहे कृष्ण कंपनीचे किती पॅक करू मॅम हो करते अजून काय काय पाहिजे मॅम तुम्हाला हो आहे ना कोणती कॅल्सि पाहिजे मॅम तुम्हाला सायंटिफिक कॅल्सी पण आहे ठीक आहे मॅम साडेचारशे नाही मॅम हो अजून काय पाहिजे मॅम हो आहे ना हो ती पण मिनी आहे ती पण दहा रुपयाला बॉक्स घेतला ते साधारणतः पन्नास रुपयाला पडेल मॅम सहा पेन येतील ठीक आहे मॅम चालेल करते एक बॉक्स पेन्सिल्स भेटतील रंग भेटतील चित्रकला नोटबुक चित्रकला वह्या भेटतील हो आहे ना मॅम

सत्तावीस रुपये

अजून मॅम अजून काय पाहिजे तुम्हाला पुस्तक भेटतील अजून भरपूर भरपूर काही हो आहे ना मॅम हो देते ना मॅम ते पण ते पण लिहिलं आहे हो हो चालेल हो एक मिनिट आ मॅम करते रजि हो तुमचे ना बाराशे रुपये बिल झाले आहे पण त्यावर तुम्हाला सूट देऊन अकराशे रुपये होतील ठीक आहे मॅम अजून काही हो मॅम ऑनलाईनच करा हो हो ठीक आहे ओके ठीक आहे मॅम चालेल